मला नवीन फ्रीज घ्यायचा होता तर मी गुगलवर टाकलं सॅमसंग फ्रीज फ्रीज म्हणून तर मला गुगलवर मिळालं स्वस्तामध्ये फ्रीज की दहा हजारामध्ये आणि मी ते दुकानामध्ये फ्रीज बघितला तर ते बारा हजार रुपये म्हणत होते त्यामुळं मला ऑनलाईन फ्रीज हे खूप जास्त आवडला आणि त्यामधे मला चांगला प्र प्रकारे नफा मिळाला त्यामुळे मी तो ही ऑनलाईन फ्रीज घेतला आणि ऑनलाईनमध्ये पण खूप खूप प्रकारे फ्रीज दाखवत होते त्यामध्ये मी सॅमसंगचा फ्रीज ऑर्ड ऑर्डर केला आणि फ्रीजमध्येसुद्धा खूप प्रकारे फ्र प्रकार आहेत त्यामध्ये त्यामध्ये पाणी फ्री फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपल्या गरम करायचे असेल तर गरम पण होते आणि थंड करायचे असेल तर थंड पण होते आणि एक अशी असा फ्रीज आहे तो त्यामध्ये बर्फसुद्धा म्हणजे होतो पण तेथे जर आपण जर सुरू केलं बर्फ करायचं तर बर्फ होतो नाहीतर बर्फ होत नाही म्हणून त्या तो फ्रीज मला खूप जास्त आवडला म्हणून तो फ्रीज मी ऑर्डर केला आणि दुकानामधून मी जर तो फ्रीज घेतला होता तो मला फ्रीज थोडा म्हणजे महाग महाग मिळाला असता आणि तोच फ्रीज मला ऑनलाईन मी बुक केला तर मला तो स्वस्त मिळाला त्यामुळं मी ऑनलाईन तो फ्रीज ऑर्डर केला आणि